अगदी लहानपणापासूनच फिरस्तीची आवड असल्यामुळे त्या गोष्टीकडे वळत गेलो अगदी लहानपणापासून जे गाड्यांची आवड होती ती आवड होती त्याच्यामुळे जसं गाडी चालवायला शिकलो त्याचबरोबर मग मोठ्या ट ट्रीप काढायला पण फिरस्तीसाठी पण प्रेरित झालो त्या वेळात जो मित्र मिळाले जे मित्र होते त्यांना पण ह्या गोष्टीची आवड होती त्यामुळे दुग्धशर्करायोग जमून आला आणि सगळी मिळून आम्ही फिरस्तीसाठी जाऊ लागलो हळूहळू ह्या म्हणजे ह्या गोष्टीकडे जे अनुभव आले मग त्या फिरस्तीतून जे अनुभव येत गेले त्या अनुभवामुळे अधिकच प्रगल्भ झालो काही चांगले अनुभव आले काय वाईट अनुभव आले ह्या अनुभवाचा आयुष्यात ही खूप मोठा फायदा झाला त्याच्यामुळे हे वेळ म्हणता येईल आपल्याला की हे वेळ असेच वाढत गेले आणि सध्याही आम्ही वर्षातून दोन ते तीन रोड ट्रीप ह्या करतोतच दुचाकीहून आणि दुचाकीहून फिरण्याचे मजा वेगळीच असते म्हणजे अगदी तर चारचाकीची मजा वेगळी आणि दुचाकीची मजा वेगळी दुचाकीहून फिरण्याचा जो आनंद आहे तो अनुभव हा कायम लक्षात राहण्यासारखा आहे आणि हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा आम्हाला तर हा अनुभव खूप आवडतो